हॅलो अरे जहागीर तू बोलतो आहेस ना हां तर मला ना वीस तारखेला नागपूरला जायचं आहे तर माझं फ्लाइट आहे रात्री अकरा वाजताचं तर एक साधारणपणे साडेआठपर्यंत तू येशील ना मला घ्यायला मी तुला ॲड्रेस पाठवते